हां सर बोला मी वैभव बोलतो आहे हां सर आपल्या गावात शाळेत स्वातंत्र्यदिवसाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर आपण काय करू गावातल्या सरपंचांना बोलावून त्यांच्या हातानं झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम घेऊ आणि सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेऊ म्हणजे कार्यक्रमाला शोभा वाढवंल शाळेची स्वच्छता आणि शाळेत सजावट करू विद्यार्थ्यांना सकाळचे नाष्ट्याचं नियोजन करावं लागंल आहेत ना माजी सैनिक आहेत त्यांना पण बोलावून घेऊ हां हां हां म् विद्यार्थ्यांना कळंल ना त्यांचे त्याचा फायदा होईल ना त्यांच्यापासून हां नाष्ट्याचं नियोजन केलं आहे ना मुलांचं सगळ्या सकाळीच पोहे पोहे किंवा अगोदर दूध न् बिस्कीट देऊ शाळेत सगळीकडे पताका ग्राउंड स्वच्छ आणि सगळं मुलं एक शाळेच्या गणवेशामध्ये फ्रेश वातावरणात बोलावून घेऊ नाही नाही शाळेत संपूर्ण कलरिंग हे वगैरे स सगळं अगोदरच रेडी आहे सगळं हां विद्यार्थ्यां विद्यार्थिनींकडूनच रांगोळी वगैरे करून घेऊ आपण हां लेझीम पथक आहे ना लेझीम पथक संपूर्ण गावात फेरी क घ्यायची हां हां हां प्रमुख अतिथींचं स्वागत करायचं आहे ना